एक हजार एकशे अकरा नऊ हजार नऊशे अठ्याण्ण्यव पाच हजार नऊशे चौदा एक हजार दोनशे पंचाऐंशी एक लाख बत्तीस हजार पाचशे